हां सर गोल्डन स्टील अप्लायन्सेसमधून बोला ना

हो सर भेटतील ना हो भेटेल ना सर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे बेड ॲवलेबेल आहे वॉशिंग मशीन कूलर फ्रीज सर्व भेटून जाईन तुम्हाला बोला ना बेड तुम्हाला तुमच्या ह्याच्या बेड यात मोठे सगळे प्र साईजचे भेटून जातील तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये नाही तर तुम्हाला

हो भेटून जाईल तुमाला बेड हां सर डायनिंग टेबल पण आहेत मोठे मोठे सगळे छोटे पण आहेत बेड पण आहेत

खुर्च्या वगैरे सगळं सेट भेटून जाईन आपल्याकडे सोफे आपल्याला सगळे भेटून जातील त्याच्यावर गादी बिदी सगळे भेटून जातील फोल्डिंग सोफा स्टीलमध्ये पण आहे अजून लाकडामधून सागाच्या लाकडामधून पण आहे सागाचे सागाचे लाकूड आहे ना ते चांगल्या क्वॉलिटीचे आहे त्याला हे लागत नाही बुरशी मुंग्यांचं वारूळ हां सर सोफा पण भेटून जाईल आणि बेड पण भेटून जाईल वॉशिंग मशीन कूलर ए सी खूप सर्वच भेटून जाईल तुम्हाला कूलर आपल्याकडे कुलर पण आहेत सर आमच्याकडे ड्यूअरेक्स कंपनीचा कुलर पण भेटून जाईल चांगला आहे सर तो आम्ही तुम्हाला इथून घरी आणून फिटिंग विटिंग सगळं करून देऊ सर लाकडाचा कपाट तर नसतो चांगला तुम्हाला एकच भेटेल पत्र्याचा हो बनवून भेटेल तुम्हाला चांगल्या प्रकारे एकदम सर तुम्ही आमच्या दुकानामध्येच या जे तुम्हाला आवडेल ते बघा आणि बुकिंग करून टाका हो चालतं माझ्या शॉपचं नाव आहे गोल्डन स्टील अप्लायसेन्स इकडे आल्यावर तुम्हाला भेटून जाईन चालेल चालेल